मी कामाच्या ठिकाणी कधी संघर्ष वगैरे तर केला नाही आहे कारण मी कधी घराच्या बाहेर असं कामासाठी गेली नाही आहे आणि मी आई वडिलाच्या घरी असताना फक्त घरकामच किंवा शिक्षणच करत होती आणि लग्न झालं लग्न झाल्यावर मुलंबाळं लहान झाल्यामुळे मला कधी कामावरती जायची गरज पडली नाही तर माझ्यावर तरी अशी परिस्थिती आली नाहीये